मराठी भाषेविषयीचे गैरसमज मला जाणवले नाही पण जे बालपणापासून मी ऐकत आलो त्यात मला असं वाटतं आहे की काही लोक कुलाचार जपण्यासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजे मराठी होय किंवा बोलीभाषेव्यतिरिक्त मराठी भाषा ही गौण असते असं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांच्यामते ती कठीण आहे शिकण्यास काहीच्यामते तिचं व्याकरण अवघड आहे पण मला असं वाटतं की मराठी भाषेसारखी रसाळ मधाळ भाषा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही बोलायला मिळणार नाही पुरातन कालापासून याचा खूप मोठा इतिहास आहे ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधली भगवद्गीता जेव्हा मराठीत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून उतरवली त्यामुळे भाषेचा एक भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये खूप मोठी उत्क्रांती झाली आणि मराठीची जी गोडवी आहे ती जनसामान्य माणसाला ऐकायला मिळाली आज घरोघरी शहरोशहरी खेडोपाडी महाराष्टामध्ये हरीपाठाद्वारे मराठीचं म्हणजे जागरण होते मराठीविषयी प्रेम निर्माण होतो आणि भाषाची जी भाषेची जी की जी गोडवा आहे ती वाढत आहे तिचा प्रसार प्रचार आणि तिची उत्क्रांती दिवसेंदिवस होत आहे आणि भाषा मराठीसारखी भाषा तुम्हाला बघायला मिळणार नाही मी हिंदी भाषिक असूनसुद्धा मला मराठीवर खूप आणि खूप प्रेम आहे